तसं बघायला गेलं तर मला नृत्याचे सगळेच प्रकार आवडतात तसं काही विशेष हे नाही पण त्यातल्या त्यात फ्री फॉम बघ किंवा फोक डान्स म्हणलं मला जास्त आवडतं कारण की त्याच्यामध्ये आपण कसं पण आपल्याला हवं तसं त्या स्टेप्स असतात त्या लोकगीतातून आलेल्या असल्यामुळे त्या आपल्या आधीपासून अंगामध्ये संचारले असतात त्यात त्या पद्धती मला जाम आवडतात म्हणजे फोक डान्स हा जो प्रकार आहे हा आपला पारंपारिक प्रकार आहे डान्सचा मग त्याच्यामध्ये कोळीगीतं असतील किंवा भारू भारूडावर नाही होत पण आपला गोंधळ वगैरे असेल अशा ह्याच्यावर जो डान्स फॉर्म होतो तो अतिशय उत्तम असतो आणि तो करताना जाम मजा येते तर आणि त्याच्याबरोबरीने जर मला जर विचारलं तर मला बॉ बॉलीवूड डान्स जो प्रकार आहे तो विशेष आवडतो त्याच्यामध्ये की गाण्यावर ज्या पद्धतीने हिरो हिरॉईन नाचलेले असतात ती जी डान्सची एक पध्दत आहे ही जी दोन फॉर्म आहेत एक फोक डान्स आणि बॉलीवूड स्टाइल हे डान्सचे अतिशय चांगले प्रकार आहेत जे मला विशेष आवडतात एक तर आपल्याला ब बॉलीवूड डान्समध्ये जे स्टेप्स बघायला मिळालेले असतात त्या बघताना आपण त्या बघून करण्यामध्ये जी मजा असते ते हे करता आणि वेगवेगळे हिरो कसे काय डान्स करतात मग त्यांचे स्टेप्स कशा असतात त्या स्टेप्स नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतात आणि फोक डान्समध्ये असं फोक डान्स हा फ्री फॉर्म असल्यामुळे आपल्याला जसं आपल्याला हवी तशी स्टेप आपण डेव्हलप करत जातो मग त्याच्यामध्ये फोक डान्समध्ये बघायला गेलं तर गरबा पण असेल मग गरब्याच्या वेगळ्या स्टेप असतात त्याच्यानंतर कोळी गीतांच्या त्यांच्या विशिष्ट अशा वेगवेगळ्या स्टेप असतात ज्या नाचताना फार मजा येते आणि त्याच्यानंतर गोंधळासाठी वगैरे किंवा जोगवा वगैरे ह्या ज्या प्रकार आहे ह्याच्यामध्ये फोक डान्सच्या ज्या येतात त्या वेगळ्या प्रकार आहेत त्यांच्या डान्स स्टेप्स खूप चांगल्या असतात तर मला विशेष आवडणाऱ्या ज्या डान्स स्टेप्स आहेत ते ह्या दोनच आहेत एक म्हणजे फोक डान्स आणि दुसरं म्हणजे बॉलीवूड